नागपूर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या अर्थव्यवस्थेमध्ये घडामोडी झालेल्या आहेत फेस्टिवल वाढलेले आहेत फेस्टिवल कल कल्चरल प्रोग्राम कुकिंग कल कॉम्पिटिशन्स वगैरे भरपूर याच्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी एक चांगला प्रोग्राम आलेला आहे त्याच्यानंतर एक वाहतुकीसाठी दळनवळणासाठी वगैरे एक मेट्रो आलेली आहे मेट्रोला मेट्रोमद्ये जसे कमी खर्चामध्ये तुम्ही भरपूर स्टेशन कव्हर करू शकता कारण पेट्रोल आज महाग झालेला आहे त्याच्यामुळे पुष्कळशी सोय क्या हो होते वाहतू वाहतुकी साठी त्यानंतर उदानपूल झालेले आहे जसं उडानपूल व नागपूरमध्ये जी गर्दी झालेली आहे ह्या गर्दीला आळा घालण्यासाठी उढानपूलवरून जसा वेळेचा पण कमी वापर होतो म्हणजे वेळेची पण बचत होते आणि अर्थव्यवस्थेला पण एक आपण आप अर्थव्यवस्थेला पण एक सोबत मिळालेली आहे उढानपुलामुळे मग त्याच्यानंतर हे जी् ट्वेंटी आलेलं आहे जी् ट्वेंटीमुळे विदेशातली लोके लोकं येऊन इथे खूप सारे हे केलेलं आहे त्या लोकांनी इथे येऊन भेट दिलेली आहे विदेशातले लोकं येऊन भा नागपूरची एक शोभा वाढवलेलेली आहे त्या लोकांनी अन् त्याच्यानंतर जामठा आहे जामठा्याला जे मॅचेस होतात तिथे गर्दी वाढलेली आहे गर्दीमुळे जसे तिकिटामुळे होते वगैरे अर्थव्यवस्थेला चांगली मजबूती मिळालेली आहे त्यानंतर एक जामठा स्टेडियम म्हटलं म्हणजे एक प्रसिद्धी मिळालेली आहे नागपूरला नागपूरचा एक नाव झालेला आहे त्याच्या त्याच्यानी आणि उडानपुलामुळे म भ भरपूरश्या लोकांना फायदा होतो आहे कारण गर्दी गर्दीमुळे पण आणि जवळ जवळ पण होऊन जात आणि बिनधास्त आपण जाऊ शकतो ॲक्सिडेंट कमी होतात त्याच्यामुळे